भारतातील वाहतूक व्यवस्था खरं तर उत्तम म्हणावी असंच अशी आहे आता जे वेगवेगळ्या नवीन झालेले पूल आहेत मेट्रोज आहेत यामुळे वाहतूक व्यवस्था अतिशय उत्तम झालेली आहे आणि अजूनही होत आहे आणि याचं सगळं श्रेय नितीन गडकरींना द्यायलाच पाहिजे मी कुठल्या पक्षाच्या बद्दल बोलत नाही पण एक व्यक्ती म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे रस्ते आगगाड्यांचे मार्ग वेगवेगळे पूल तर ते अतिशय उत्तम केलं आहे म्हणजे आपल्याला ते जाणवतं पूर्वी एखाद्या गावाला जायचं असेल तर साधा आमच्या यवतमाळला ना बर्ध्याहून यवतमाळला जायचं असं ए असेल तर तीन तास लागायचे पूर्वी आणि ती डंगरी आपल्या एस टी असायच्या पण आता त्या पुलावरून सुसाट म्हणजे सुसाट म्हणता येणार नाही पण योग्य वेगाने कमी वेळामध्ये आपण सहजगत्या कुठल्याही अडथळ्याशिवाय पोहोचू शकतो तर भारतातील वाहतूक व्यवस्था चांगली आहे पण सध्या ना आपल्याकडे सगळीकडे आपण एका परिवर्तनाच्या स्थितीतून जात आहोत त्यामुळे जिकडे तिकडे खोदकाम सुरू आहे जिकडे तिकडे रीडेवलपमेंट म्हणजे पुनर्निर्माणाचं काम सुरू आहे वाढती लोकसंख्या आहे त्यातल्या त्यात कायद्याचं पालन न करण्याची वृत्ती जी आपल्या भारतीय लोकांमध्ये आहे वाहतुकीचे नियम याबद्दल मी बोलते आहे तर त्यामुळे बरीच गडबड होते अपघात होतात थोडंसं सगळं त्रासदायक वाटतं पण मी आशावादी आहे की निश्चितच एक पाच ते सहा वर्षामध्ये ही सगळ्या प्रकारचे मार्ग पूल रस्ते सगळे बांधून तयार होतील आणि एक सुरळीत अशी वाहतूक व्यवस्था आपल्याला अनुभवायला मिळेल